सर नमस्कार जलप्राधिकरण वसई न नमस्कार सर दिनांक चार नोव्हेंबर चोवीसला आमच्या इथे वृद्धजन मेजवानी समारंभ आहे सदर समारंभ पालघर येथील लक्ष्मीनारायण मंदिर त्या सभागृहात तो आयोजित केलेला आहे मला वाटतं की वृद्धजनांची संख्या जवळजवळ हजारपर्यंत होण्याची शक्यता आहे आणि नेमकं त्या वेळेला पाण्याची कमतरता भासण्याची शक्यता खूप खूप आहे म्हणजे शंभर टक्के म्हटली तरी चालेल साहेब आपल्याला विनंती आहे की एक पिण्याचा पाण्याचा टँकर आमच्या वृद्धजन मेजवानीच्या समारंभाच्या वेळी पाठवला तर फार बरे होईल दिनांक पुन्हा मी सांगतो तुम्हाला चार नोव्हेंबर दोन हजार चोवीस वेळ सकाळी दहा वाजता आणि स्थळ आहे लक्ष्मीनारायण मंदिर पालघर सभागृह सर तो टँकर मनोहर हायवे मार्गावरून आला आणि वाघोबा घाटातून आला तर अधिक बरं होईल पुढे बघा माहीम मार्गावरून आणलात तर लगेच तुम्हाला पोहोचता येईल ठिकाणावर खूप धन्यवाद सर विसरू नका टँकर नक्की पाठवा